हॅलो हॅलो हां बोल न हां बोल न हो कोणती ग हां का हां हां हां हो का ठीक आहे जाऊ न मग काय हो चालतं आहे न कधी चलते तू सांग न बघ तुझ्याकडे कधी टाईम आहे मी तर फ्रीच आहे हो चालतंय मला सांग मग बघू बघते मी आणि सांगते तुला मग किती वाजता जायचं ते चिखलीत तर नाहीये चांगला पण तू बोलतेय बुलढाण्याला चांगला आहे तर मग बुलढाण्याला जाऊ हा न हा ना हो चालतंय ना तिकीट तिकीट बुक केली का तू हो चालत आहे ना करून टाकू ना टीकेत बुक का मी करू हा दोघींचे बी कर बरं हा हो ना चालत आहे ना दोघींचे बी कर हो चालतं आहे जाऊ आपण हो हो चालतं आहे सर्वाला हो